राज्यामध्ये अपूर्ण पडणाऱ्या सहकार्य आणि कोऑर्डिनेशनची समस्या राज्य असे हाताळत आहे जसे की त्यांनी वेगवेगळे जे एन जी ओ आहे ते इथे सुरू केलेले आहे ॲक्टिव केलेले आहे आणि जे मेडिकलचे जे औषध गोळ्या असतात औषध गोळ्याचे जे सोर्सेस आहे ते इथे पुरवले जातात आणि जे प्रोफेशनल एज्युकेशन आहे जसं की नर्सेस वगैरे लेडीजला ह्या गोष्टी शिकवल्या जातात त्यांना प्रॉपर प्रोफेशनल एज्युकेशन दिले जाते की रुग्णांची सेवा वगैरे कशी करायची आणि त्यांना कमी पैशामध्ये औषध वगैरे उपलब्ध करून दिले जात आहे आणि ॲम्ब्युलन्स पण त्यांना फ्रीमध्ये दिले जातं आहे अशा समस्या राज्य हाताळत आहे